आम्ही चिखलदऱ्याला जाऊन आलो आणि ट्रॅव्हल्सवाल्या काकांनी आम्हाला चांगलं फिरवलं चांगलं त्यांनी भरपूर स्पोट दाखवले आम्हाला आणि खूपच आनंद झाला त्यामुळे आम्हाला खूप मजा आली तर तुम्ही आम्हाला चांगलं फिरवल्याबद्दल धन्यवाद आणि आता म घरी आल्यावर माझ्याजवळ पैसे नाही आहेत तर तुम्ही तुमचं आय डी यू पी आय डी आहे का नाहीतर मग मी फोन पे करते पे टी एम किंवा तुम तुम्हाला ऑनलाईन पेमेंट मोडद्वारे पैसे देऊ शकते तर तुम्ही मला तुमचा कोड नंबर देऊ शकता का धन्यवाद